बहुतांश उपजीविका जी आहे ती विजेवर अवलंबून असते म्हणजे आपण कोणतेही दुकान जरी घेतलं किंवा व्यवसाय जरी घेतला तरी तो व्यवसाय बिना लायटीचा किंवा बिना पंख्याचा बिना एसीचा होणं थोडं मुश्किल असतं किंवा जे आपले शी शीतपेय वगैरे विकतात किंवा आईसक्रीम वगैरे विकतात त्यांचापण पूर्ण बिजनेस लाईटवरच असतो लाईट जर बंद झाली तर त्यांचं नुकसान पण होतं दूध वगैरे दूध विक्रेता जरी झाला तरी दूध ते फ्रीजमध्ये न ठेवल्यामुळे ते नासून जातं दूध म्हणा किंवा आपलं लोणी म्हणा बटर म्हणा काहीही ते न नुकसान होतं त्यानंतर कारखाने वगैरे जे आहेत ते बिना याचे बिना विजेचे नाही चालू शकत तर वीज खंडित झाल्यामुळे भर बऱ्यापैकी लोकांवर परिणाम होतो काही लोकांच्या घरी किंवा कारखान्यामध्ये किंवा ऑफिसेसमध्ये इन्व्हर्टर्स आहेत पण सगळ्यांकडेच नाही आहेत जरा ज्यांच्याकडे इन्व्हर्टर वगैरे नाही आहेत ते लोकं अजूनही आपलं जे ब सोलार बॅटरीज आहेत किंवा साधं आपला पेन्सिल सेलवर चालणाऱ्या बॅटरीज आहेत त्याचा वापर करतात आणि काही ठिकाणी गावखेड्यांकडे अजूनही तेलाच्या चिमण्या किंवा मातीच्या तेलाच्या चिमण्या वापरल्या जातात इन्व्हर्टर बहूत गावच्या ठिकाणी भरपूर कमी लोकांकडे ज्यांच्याकडे पैसे आहेत त्यांच्याकडेच इन्व्हर्टर आहे किंवा काही लोकं जनरेटरचा वापर करतात इमर्जन्सीमध्ये लग्नामध्ये वगैरे किंवा एखादी मीटिंग वगैरे असेल तर जनरेटर बॅकअपमध्ये ठेवायला लागतो कारण त्याच्यामुळे माणसांचं जे मॅन्डेज असतं त्याचं पण नुकसान होतं तर असा विजेचा परिणाम सर्वांवर दिसून येतो आणि या भागामध्ये म्हणजे यवतमाळ भागामध्ये पाऊस जो आहे तो कधीही पडतो पडला तर एकदम धोधो पडतो आणि आपला अवकाळी पाऊसपण असतो पडतो आणि जेव्हा जेव्हा पाऊस जास्त प्रमाणात पडतो तेव्हा ते तेव्हा तेव्हा तर वीज खंडित होतेच होते तर त्यामुळे प्रत्येकाला विजेची सोय करावी लागते आणि त्याच्यामुळे होणारे जे दुष्परिणाम आता सांगितले ते सर्वांनाच भोगावे लागतात